साधारणपणे मी न्यूज चॅनेलवरचे म्हणजे सोशल मीडियावरचे शॉर्ट्स व्हिडीओ बघत असतो त्याच्यामुळे हे व्हिडीओ बघितल्यानंतर आपल्याला भविष्यामध्ये किंवा सध्या वर्तमानामध्ये काय घडतं आहे काय घडणार आहे